आत्ताच्या संस्कृती विविधेत व वैभवात राज्यातील कला हस्तक्षेप म्हणजे राजस्थानी लोक जसे राजस्थानी लोक गळ्यातले कानातले पायातले कडे झुमके न् कानातले वेगवेगळेचे प्रकारचे मण्याचे मोतीचे जे तयार करतात अन् तयार जे करून सन्यानी मार्केटमंदी विकतात त्यांच्याकडं ते वेगळे वेगळे हाताचे कला राहते ते हाताना आपल्या हातांना बॅंगोल बनवतात पायातले ते कडे बनवतात कानातले ते मोतीचे झुमके बनवतात असे ते तयार केलेले जातात अने संस्कृती तर जसे राज्य कला म्हणजे म् माडाष्टाची लावणी ह्या महाराष्ट्राची लावणी हे कोणत्याच राज्यात नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामंदी लावणी जशी फेमस आहे ते कुठेही डॅन्स तसा नृत्य बघितला भेटला नाही जसे आसामी लोक आसामचे डॅन्स करतात तसे ते वेगळे वेगळे पोशाखमंदी कळप करून सन्यानी नृत्य केल्या जातात अन् महाराष्ट्रमंदी लावणीमजे जे काष्टा व लुगडा टाकून सन्यानी लावणी केली जाते